मी शाळेत असताना रांगोळी स्पर्धेत भाग घेतला होता त्यामध्ये माझा नंबरसुद्धा आला होता पण मी ड्राइंग वगैरे काही केलेलं नाही आहे मी त्या परीक्षेमध्ये भागही घेतला नाही आहे